मी मागं जे इस्त्री घेतली होती विकत ते एवढी काही चांगली निघाली नाही तिचं काय झालं काय का ते पहिले तर तिच्यातले मला वाटतं वायरिंग खराब होती मला असं वाटतं की तिच्यातील वायरिंग खराब असल्यामुळे ते करंटही मारत होती एक आमच्या घरी करंटही लागला आणि कपडेही जाळत होती कपडे प्रेस करता करताच ते पकडून घ्यायची ते दाखवलं तर होतं त्याच्यावर पण एवढी काही चांगली नव्हती ती ते आपण वेगळे वेगळे कपडे घेतले म्हणजे सुती कपडे घेतले टेरीकॉटचे घेतले तर वेगळा वेगळा पाअर काही नाही ती एकसारखीच गरम होते आणि एकसारखी गरम तर रायतेच रायते नं ते कपडेही जाळून टाकते असं करता करता दोन तीन ड्रेस तिनं खराब करून टाकले जाळून टाकले म्हणून ते काही खूप चांगली निघाली नाही आणि लाईनही खूप खाते आणि बिलही लई येऊन राहिलं तिच्यामुळं